सर्व लोक एकत्र येतील एकत्र भेटतील असे काही कार्यक्रम आहे असे धार्मिक कार्यक्रम आहेत सामाजिक कार्यक्रम आहेत की ज्यामध्ये सर्व लोक एकत्र येतात जसं चौदा एप्रिलचा कार्यक्रम झालेला आहे किंवा बुद्ध पोर्णिमेचा कार्यक्रम झालेला आहे किंवा दसरा उत्सव झालेला आहे तसे काही कार्यक्रम आहेत की जिथे सगळे लोक एकत्र येतात कार्यक्रमामध्ये समुदायातील सर्व लोक एकत्र मिळून हे कार्यक्रम साजरे करतात चौदा एप्रिलला तर व लोक वर्गण्या मागतात वर्गण्या मागून ते कार्यक्रम साजरा करतात प्रत्येकाच्या घरासमोर रंगरंगोटी काढलेली असते घरांना मंदिरांना सजवलेलं असते राली काढली जातात प्रत्येक ठिकाणी जेवण शिजवल्या जाते लोकांसाठी स आणि हा जो सौदा एप्रिलचा जो सोहळा आहे हा इतर इतरत्र खूप ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो आनि खूप मोठ्ठ्या प्रमाणामध्ये हा साजरा केला जातो समुदायातील सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येतात एकत्र येऊन मिळून जेवण करतात आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा करतात